मी रिलायन्स मॉल इथनं एक क्रॉम्प्टन कंपनीचा फॅन घेतलेला आहे तर त्या फॅनच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त फॅन जर असा आहे की तो मला त चांगल्या प्रकारे आणि स्वस्तामध्ये पडला बाराशे रुपयांमध्ये मला तो फॅन पडला तसं जर त्या फॅनचं जसं आता उन्हाळा म्हटल्यानंतर फॅन हा आवश्यक आहे कोणत्याही याच्यामध्ये कारण एवढा उन्हाळा म्हटल्यावर चांगल्या प्रकारे बुलढाणामध्ये आमच्या प्रकारे तापमान आहे असतं त्याच्यामुळे फॅन घेतल्यावर कसं आणि त्या फॅनचं जे आहे सांगायचं म्हटलं तर क्रॉम्प्टन कंपनीच्या फॅनबद्दल सांगायचं म्हटलं तर तो फॅन अशा प्रकारे हवा फेकतो की जसं नाईट नाईटच्या टाईमला आम्हाला असं असं थंडी असं असा जाणवत नाही की जसं आम्ही उन्हाळ्यामध्ये आहे जसं उन्हाळा जसं अरु उन्हाळा ऋतू चालू आहे असं वाटतंय जसं आपण हिवाळ्यामध्ये जसं थंडीच्या दिवसांमध्ये कसं त्या टाईपमध्ये त्या फॅनबद्दल आम्हाला म्हणजे असं चांगलं वाटायचं जसं आणि या कंपनीबद्दल सांगायचं तर फॅनच्या कंपनीबद्दल सागायचं म्हटलं तर त्यांची सर्विस वगैरे वारन्टी वगैरे जसं वारन्टी गॅरन्टी जसं ज्या पध्द्त सांगायचं म्हटलं तर याची वॉरन्टी चांगली सहा एका वर्षाची वारंटी होती त्याची आणि सांगायचं म्हटलं तर तो आम्हाला चांगल्या प्रकारे स्वस्तात पडलेला आहे